हां सर बोला हां आम्ही अकोलामध्ये आलेले आहोत त्याचमुळं आम्हाला इथं फिरण्यासाठी बघायचं होतं त्याच्यासाठी कॉल केला होता हां इथे कोठले पर्यटन स्थळ वगैरे कुठले चांगले आहेत

आम्ही पूर्ण आठ लोक आहे

हां चालेल ना इनोव्हा त्याचे रेट वगैरे कसे राहतील नॉन ए सी चालणार हां चालनार नॉन ए सी नाही तुम्हाला दाखवावं लागणार आम्ही इकडले प्रॉपर नसल्यामुळं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

हां हां

हो का

हां चालेल ना ठीक आहे काय